हॅलो हो हो बोल ना

हां बोला ना हां हो हो सजेस्ट करू शकते ना तर आपल्या मुंबईमध्ये रुपारेल ते तर सर्वात प्रसिद्ध कॉलेज आहे तिथे सुद्धा तुम्हाला एम बी ए करता येईल अजून भवन्स आहे रुईया कॉलेज आहे ते तुम्ही ऐकलंच असेल साठे महाविद्यालय आहे आणि डहाणूकर साठेच्या साठेला लागूनच आहे ते डहाणूकर कॉलेज अजून एस एन डी टी सुद्धा आहे

हां तर असे कॉलेज तुम्हाला भेटेल तुमच्या एम बी एसाठी

हां ती ॲडमिशन प्रोसेस आता तुम्ही ती ऑफलाईनही करू शकाल ऑनलाईनही करू शकता तर ती ऑनलाईन त्यांच्या ऑफिशियल साईटवर तुम्हाला मिळेल पण ऑफलाईन ती ती तुम्हाला कॉलेजमध्ये विझिट करावं लागेल तेव्हाच मिळेल

आता जर तुम्ही ट्रॅवल करत असाल तर माटुंगापर्यंत तुम्हाला रुपारेल कॉलेज मिळू शकतं जर जवळपास कारण श स्टेशनच्या एकदम हाताला लागूनच आहे जवळच आहे साठे सुद्धा मिळू शकतं विलेपार्लेला आणि अंधेरीनंतर तुम्हाला तीन चार स्टेशन कांदिवलीपासून तर अंधेरीमध्ये भवन्सही सुद्धा खूप प्रसिद्ध कॉलेज आहे आणि खूप मोठं कॅम्पस आहे त्या कॉलजेचं

हो हो

हां हां ते नाटक आ नाटक आणि असे कलाक्षेत्रात जे कोर्सेस तिथे आहेत जर तुम्ही त्यात तुम्हाला रुची असेल तर तुम्ही ते घेऊ शकता तिथे ते तुम्हाला म् म्हणजे म्हणजे ते टी वीमध्ये ये सारखे पण आहे तिथे तिकडे शिकणारे लोक ज्यांनी नाटकामध्ये वगैरे भाग घेतला ते आता सध्या खूप फेमस आहेत

नाटकात हां हो हो हां हां रुपारेल कॉलेज हो हां तर सा साधारण टाईम त्यांचा स् सुरुवात होतो नऊपासून ते एकपर्यंत कारण त्यांचा त्याच्यानंतर लंच ब्रेक असतो हां तर त्याच्यानं त्याचा आ त्यामध्ये तुम्ही आला तरी चालेल राहायची व्यवस्था ते हॉस्टेल नाही आहे राहायची व्यवस्था तुम्हाला भवन्स तिथे वगैरे अशा कॉलेजमध्ये होऊ शकते रुईया भवन्समध्ये रुपारेलमध्ये तुम्हाला राहायची नाही पण तुम्ही तिथे लोकल साईडला राहू शकतात कुठेही हॉटेल्समध्ये हां जर एक दिवस आला आहेत ते वगैरे पी जीमध्ये वगैरे पी जीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून वगैरे राहू शकता

हो हो सगळे डॉक्युमेंट सबमिट करावे लागणार लागणारच तुम्हाला हां त्यांचं ऑनलाईन प्रोसेस असते सगळी तिथे तुमचं फीज वगैरे तुम्हाला सगळं सांगितलं जातं त्यांच्या ऑफिशियल साईटवर रुईया रुपारेल कॉलेजच्या ऑफिशियल साईटवर तुम्हाला ती मिळेल ती लिंक ॲडमिशनची हां वेलकम हो हां हां